लहान मुलाला वर्तमानपत्रामध्ये शेवटी शेवटच्या पानावर त्यांला एक दर आठवड्याला वेगवेगळ्या प्रकारचे कोडे त्यानंतर गोष्टी त्यानंतर बरेच खेळ त्यानंतर अशा प्रकारे वेग वेगवेगळ्या त्याच्यामध्ये असतात आणि ती मुलाला एक मुलगा काय उत्सुकतेनं लहान ते लहान मुलाच्या कथा वगैरे चांगल्या वाचायचा प्रयत्न करतात त्यांला त्यामुळे आवड निर्माण होते आणि त्याला बऱ्याच गोष्टीचा त्यासुद्धा नॉलेज मिळते त्यामुळे पेपरमध्ये शेवटी लहान मुलासाठी बाल विभाग म्हणून असतो बाल विभागामध्ये बऱ्याच गोष्टीच्या आऊगाऊ जे आऊगाऊच्या जसं आपण लहान लेकराला जश्या गोष्टी सांगतो तशा बऱ्याच गोष्टी कथा परत बिरबलाच्या चतुर बिरबल बिळ तेसुद्धा कथा बऱ्याच पेपरमध्ये येतात त्यामुळे लेकरा थोडं वाचल्यामुळे जसं लेकरालाय त्यामध्ये आवड निर्माण होते आणि त्यामुळे ते काय करतात की अभ्यासामध्ये त्याचं मन परावर्तित होते आणि त्यामुळे ते अभ्यासुद्धा करतात त्यामुळे हे मुलाकरता खूप विशेष पान आहे ते दर पेपरमध्ये असायलाच पाहिजे आणि असेल तर त्या त्यानिमित्ताने ज्याच्या घरी दररोज वर्तमानपत्र येते त्यामुळे त्यांना लहान मुलं असतं त्या त्यामुळे त्याचा एक फायदा हमखास होत असतो आता बऱ्याच पेपरमध्ये कोडे येतात ते कोडेसुद्धा टाइमपास असतात वेळ माणसात ते जातो त्यामुळे जनरल नॉलेजसुद्धा वाढते डोक्यात बुद्धिमत्ता वाढते बरीच जसं पुण्यनगरीमध्ये दररोज दोन कोडे येतात ते दररोज दोन कोडे सोडलं तर माणसाचा बरेच शब्दाचा संच बऱ्याच प्रमाणात वाढतो आणि ते सहज सोपे असतात त्यामुळे लोक सोडतात आणि आम्हाला तर त्याचा पुण्यनगरीचा पेपर फक्त कोड्यासाठीच घेत असतो आम्ही त्यामुळे ते कोडं सोडवणे एवढंच